मला काम जेव्हा मी करत असते तर त्यावेळेला मनामध्ये आतल्या बाजूला कुठंतरी गाणं चालूच असतं बर का याचं कारण म्हणजे की लहानपणापासून असलेली गाण्याची आवड लहानपणी झालेलं गाण्याचं शिक्षण लहानपणी घरामध्ये ओरडून ओरडून म्हटलेली गाणी त्यामुळं दिलेला आईला त्रास आणि या सगळ्या त्रासाला सुुद्धा छान समजून घेणारी माझी आई आणि गाणं हे तुमच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणारं आहे असे आई वडिलांनी दिलेले संस्कार त्यामुळं काम किंवा शाळा अशा तुमच्या आयुष्यातील इतर गोष्टींशी गाण्याचा समतोल तुम्ही कसा साधता असा जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा नकळत मी थोडीशी भूतकाळात गेले आणि विचार करायला लागले की नेमकं मी समतोल साधते म्हणजे नेमकं काय करते तर काही करत नाही आत्तासुद्धा मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देत असताना माझ्या डोक्यामध्ये जी मला क्लासमध्ये शिकवायची एक धून आहे किंवा जी ट्यून आहे तर ती मागं चालू आहे माझ्या आणि त्यामुळं हे करत असलेलं कामसुद्धा मी अगदी सहजतेनं छान आनंदानं मी करू शकते आहे त्यामुळं जे तुम्हाला काम अवघड वाटतं तर ते अवघड काम सोपं करण्याचं काम हे गाणं करत असतं आणि गाणं प्रत्येकच कोणी खूप मोठा गायक होऊ शकतो अशातला भाग नाही आहे किंवा प्रत्येकाचा तेवढी आवाका असतो असंही नाही आहे पण आनंद मात्र प्रत्येकाला तेवढाच मिळतो हेही तितकंच खरं आहे म्हणजे मला नेहमी असं वाटतं की सगळ्यात आनंदी जीव कोण असतो मनुष्य प्राण्यांमधला तर जो आंंघोळीला गेल्यानंतर खुल्या दिलानं गातो ना तो जगातला सगळ्यात सुखी प्राणी असतो त्या क्षणाला सगळ्या चिंता काळज्या ज्या काही आहेत त्या सगळ्या विसरल्या जातात आणि त्या बादलीच्या आवाजामध्ये जोरजोरात एखादं गाणं जेव्हा म्हणत असतात तेव्हा त्यांना मिळणारा जो आनंद आहे म त्यांच्या मनातला ताण तणाव चिंता इंग्लिशमध्ये जर का सांगायचं झालं तर फ्रस्ट्रेशन डिप्रेशन हे जे सगळे मोठ्ठे मोठ्ठे शब्द आहेत ना हे सगळे गायब करण्याची ताकद त्या गाण्यामध्ये असते आणि हे गाणं जो माणूस अगदी मनापासून समरसून गातो ना भले ते त्याच्या दृष्टीनं छानच असतं इतरांच्या दृष्टीनं जे अतिशय संगीतातले जाणकार आहेत अशांच्या दृष्टीनं कदाचित ते फालतू असू शकेल पण तरीसुद्धा ते गाणं आनंद देतं आणि ह्याला जास्त मी महत्त्व देते माझ्या बाबतीत सुद्धा मी हेच करते खूप मोठं गाणं मला जमतं किंवा मला खूप छान गाणं येतं असा अजिबात न मनाशी बाळगता मी एकच म्हणते की गाणं मला माझ्या आयुष्यातला ताणतणाव कमी करायला मदत करतं त्यामुळं इतर गोष्टींचा समतोल साधत असताना गाणं ऐकणं हे सातत्यानं सुरू असतं गाण्यावरचे विचार हे सातत्यानं सुरू असतात गाण्यामधल्या हरकती लकबी या सगळ्या गोष्टी कुठं ना कुठंंतरी अशा म्हणजे आपण म्हणतो ना गाणं रेंगाळतं मनामध्ये तसं ह्या रेंगाळणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ना तर ह्या गाण्यामध्ये जास्त असतात पुस्तक वाचलं तर कदाचित ते काही वेळापुरते ते शब्द येतात आणि जातात पण गाण्याचे तसं होत नाही त्याचे जे सूर आहेत ते तुमच्या मनावर अशी गारूड करतात आणि ते भिरभिरत असतात मनामध्ये सातत्यानं म्हणजे सकाळी उठल्यानंतर जर का तुम्ही एखादं गाणं म्हंटलं तर ते आपण म्हणतो ना की दिवसभर आज हेच गाणं माझ्या डोक्यात आहे किंवा हेच गाणं माझ्या तोंडात आहे यस ते त्या गाण्याचं यश आहे असं मला वाटतं आणि त्यामुळं तुमचं जीवन अगदी आनंदित होतं आणि जीवनाचा खऱ्या अर्थानं समतोल साधला जातो